मी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे इथेच माझं शिक्षण झालं आणि इथच मी नोकरीला लागून रिटायरपण झालोय परंतु दरम्यांच्या काळात माझ्या शिक्षणापासून ते आजच्या शिक्षण पद्धती बघतांना सरकारतर्फे वेगवेगळे प्रयत्न केले जातात शिक्षकांची पात्रता शिकवण्याची पद्धत त्यांना मिळणाऱा सुविधा यानुसार प्रत्येक संस्थेतर्फे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये शिक्षक आपल्या मुलांना जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्याही काही अडचणी आहेत आणि सरकारच्या पण त्या शिक्षकापर्यंत पोचण्याच्या काही अडचणी असतात पण एकूणच बा महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक पद्धत अतिशय उत्तम आहे इथे अतिशय उत्तम संस्था आहे ज शा उत्तम शाळा शिकवतात त्यांच्याकडे उत्तम शिक्षक नेमले जातात आणि शाळेचा दर्जा मेंटेन केला जातो त्याबद्दल मी समाधानी आहे